दोन हफ्ता पहिले मी आपल्या भावाला गिफ्ट करण्यासाठी दोन ट्रिमर ऑर्डर केले होते एक गोल्डन कलरचं ट्रिमर होतं आणि एक ब्रॉंझ कलरचं होतं आणि मला तसंच एकदम सेम टू सेम जसं पिक्चरमध्ये दाखवलं होतं तसंच ऑर्डर आलेलं आहे आणि दोघंही ट्रिमर खूप छान आहे आणि त्यांची ब्लेड जी आहे खूप शार्प आहे बहोत चांगली आहे आणि बॅटरी बॅकअप पण बहोत चांगलं चालत आहे एक हारचा बॅटरी चार्ज केल्यावर ते दीड तास नॉनस्टॉप चालत आहे आणि जे टू एम एम सेव्हन एम एम सिक्स एम एमची कोंब दिली होती ती पण खूप चांगली आहे जशी आहे तशी आली आहे ट्रिमरसोबत जसं दाखवलेलं होतं ब्लेड ऑईल ते पण पाठवलं आहे आणि एक ब्रश आहे ते पण खूप चांगली क्वॉलिटीचा आहे आणि ओव्हरऑल ट्रिमर खूप चांगलं आहे आणि चांगली क्वॉलिटीचं आहे मला काहीच ह्यानं प्रॉब्लेम दिले नाहीत आतापर्यंत आणि खूप चांगला ट्रिमर आहे थँक्यू